मी केश कांती हे शॅम्पू वापरले पण मला त्याचे इतके वाईट परिणाम दिसले सुरुवातीला जेव्हा दोन दिवस केस छान फ्रेश दिसतात त्याच्यानंतर केसांमध्ये असं रुखरुखेपणा येतायेत खूप जळजळपणा वाटतात असे म्हणजे असे तुरकटले तुरकटले होतात असे सिल्कीश नसतात आणि डोक्यामध्ये असे बारीकबारीक असे बारी बारी फुटकुड्या येऊन असा त्याला खाज येतय त्याच्यानंतर केसांना खूप असं थोडसं पांढरेपणा माहिती पडते आणि मानेवर सुद्धा गाव इकडनं गालावर वगैरे सुद्धा स्कीनवर त्याचा आपला असा खराब म्हणजे असं खाज येण्यासारखं वाटतेय आणि केसं म्हणजे अशी मी मुलायम सिल्कीश नाही राहत त्याच्यामधे जी पूर्ण असं रुखरुखते लागतेय हात टाकला की रखरख बुवा केसं होतात त्याच्यामुळे आणि त्याचे फेस दिसतोय धुताना आपल्याला फेस दिसताय पण नंतर पुन पूर्ण असे असे बोचरे बोचरे जे केसं अजून होतात ते आणि आपल्याला असे वाटते दोन दिवस चांगले सिल्की वाटून राह्यलेलं आहे पण तिसऱ्या दिवस पासून अशे पूर्ण रखरखीत होऊन जातात ते आणि त्याच्यामुळे कसं होते स्कीनला मागून मानेला वगैरे सुद्धा असा त्याचा परिणाम खराब असते तो चांगला नाहीये आणि त्याच्यामुळे कसं चेहऱ्यावर सुद्धा अशा बारीकबारीक अशा फुटकुळ्या माहिती पडतात असं असं खूप म्हणजे असं बारीकबारीक अशा घामोळ्यांसारखे दिसतात नंतर त्याच्यामध्ये चुणचुण येते म्हणजे कसं असं स्कीनला असं म्हणजे केसांवरून उतरते आणि त्याचा प्रभाव थोडा थोडा आपल्या स्कीणवर सुद्धा होतो